हॅलो हां हॅलो सर आपण सर हॉटेलमधून बोलत आहे सर हो सर सर मी तुमच्या गूल् गूगलवरून नंबर बघितला होता सर मी नागपूरमध्ये आलेला आहे तर सर इथे खायप्यायची प्रसिद्ध वस्तू काय आहेत सर हो सर सर तुमच्या हॉटेल कुठे आहे सर नागपूरमध्ये महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये अच्छा हो सर नी सर आणखी मला खायच्या मला ऑनलाईन ऑर्डर होणार का सर डिलिव्हरी चार्ज किती लागेल सर म्हणजे एका ऑर्डरला जसं मी तरीपोहा ऑर्डर केलेला आहे ना ॲ आणखी सर काही डिस्काउंट वगैरे नाही मिळणार तिथं अच्छा ओके सर तर मग मी तिथं आला न तिथं तुमच्या हॉटेलमध्ये सर खायाप्यायची व्यवस्था आहे ना आणखी राहायाची पण व्यवस्था आहे का लॉज वगैरे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे हो सर म्हणजे ते आपल्याला साउथ इंडियन थाळी पाहिजे तर सर कितीला अच्छा सर नॉनव्हेज थाळी कितीपर्यंत येणार अच्छा आणि ऑनलाईन ऑर्डर टू केलं तर सर ऑनलाईन ऑर्डर केलं तर सर तीच थाळी हो सर सर मी इकडे आलेलो आहे रहाटे कॉलोनीकडे आहे सर खूप दूर आहे का सर वैशाली नगर ते रहाटे कॉलोनी हो सर मला आता ऑर्डर करायचं होतं सर सर मला कांदापोहा फुल ऑर्डर करायचं होतं सर दोघं जणांसाठी दोन फुल ऑर्डर करायचं होता कांदा पोहा सर पेमेंट कॅश पद्धतीने होणार की ऑनलाईन सर मला कॅश ऑन डिलिव्हरी करायचं आहे सर हो ओके सर डिलीव्हरी करून टाका सर ऑर्डर बुक सर मी पेमेंट ऑअ कॅश पद्धतीने देते न लोकेशन पण व्हॉटसअपवर पाठवून देते सर तुम्हाला ओके सर ओके ओके सर